तसं जर म्हंटलं तर महाराष्ट्रात आपण म्हंटलं तर आपला महाराष्ट्राचा जो नृत्य आहे तो म्हणजे लावणी आणि लावणीच्या वेळेस जे बाया असतात ते लुगडं घालतात पैठणी पैठणी वगैरे याचं लुगडे घालतात आणि इतका सुंदर नथनी वगैरे साज शृंगार करतात आणि हा पफॉमन्स म्हणजे ढोलकीच्या तालावर होते तसं जर म्हंटलं तर आणि जर तसंच बाहेरचे नृत्य म्हंटले तर खूप सारे प्रकारचे पारंपरिक नृत्य असतात जसे की कथ्थकली कुच्चीपुडी आणि मणिपुरी जर आपण मणिपुरीच्याबद्दल म्हंटलं तर जे मणिपुरीचे बाया आणि लोक असतात तर ते तिथलचे त्यांचे वेगळे म्हणजे असे राऊंड शेपचे जे नेटचे आपण बघितले तर खालचा तो स्कर्ट असतो आणि वरचा असा फ् थोडा फ्रॉक टाईप असतो आणि अशी ओढणी लावलेली असते वरती म्हणजे सिंपली ते राधा कृष्णाला डेडीकेट करत असतात म्हणजे त्यांचा तो नृत्य असतो आणि जर आपलं कथ्थक किंवा कुच्चीपुडी म्हंटलं तर हा जो नृत्य आहे तो पायात जे घुंगरू असतात त्याच्यावर ताल बसव बसतानी किंवा ते कोणती कथा वगैरे सांग त्यांच्या नृत्याच्या माध्यमातून हे एक पारंपरिक नृत्य असते आणि च्यां त्यांच्या जे जे नर्तक असतात त्यांचे डोळ्यांचे जे भाव असतात ते खूप छान प्रकारे दर्शवतात एकेक कॅरेक्टरला की म्हणजे ते नेमकं कोणाची रोल प्ले करत आहे म्हणजे एकास एका नृत्यामध्ये ते दोन किंवा दोनपेक्षा जास्त कॅरेक्टर्स प्ले करतात त्यांनी ही त्या नृत्याची खासियत आहे आपण जर म्हंटलं तर आणि तसंच खूप साऱ्या प्रकारची पंजाबी जर आपण म्हंटले तर मग पंजाबींचा जो भांगडा डान्स असतो तर जे मुली असतात ते साधा आपलं सलवार कुर्ती घालतात आणि जे मुलं असतात ते धोती वगैरे घालतात आणि वरतून त्यांचा पंजाबी ड्रेस आणि फेटा वगैरे असतो आणि ते ही त्यांचं एक वेगळा इन्स्ट्रुमेंट असतो ज्याने ते वाजवतात आता मला त्याचं पक्कं नाव तर आठवत नाही आहे पण अशाच प्रकारचा त्यांचा नृत्य असतो जो की मनाला म्हणजे खूप अट्रॅक्ट करतो आणि कोणतेही लोक असो आपण डान्स करायला म्हणजे असं उतरूनच जाव त्यांचा इतका छान एक डान्स असतो तर अशा क खूप प्रकारचे पारंपनिक नृत्य आपल्याला बघायला भेटतात आपल्या भारतातच